मी माझ्या मित्र मैत्रिणींसोबत कुटुंबातील आई वडील आणि सर्व सदस्यांसोबत आणि आमचा जो समुदाय आहे समूह होता तर एक मोठा गट आम्ही त्यांच्यासोबत प्रवास केलेला साधारणतः आम्ही एक तीस ते चाळीस लोकं होतो सर्व मिळून तर सर्व मिळून आम्ही ट्रॅव्हल्सनी प्रवास केलेला होता आम्हाला कन्याकुमारीला जायचं होतं आणि रामेश्वरमला तर हा जो प्रवास होता हा आमचा पूर्ण ट्रॅव्हल्सनी होणारा प्रवास होता तर याच्यामध्ये सर्व खाण्या पिण्याच्या वस्तू सर्वांनी घेतलेल्या होत्या प्रत्येकाने एक आठ ते दहा दिवसांचा हा टूर जो होता याच्यासाठी सामान आणलेलं होतं सर्वजण एकमेकांची काळजी घेत होते काही औषधंसुद्धा ठेवलेली होती कारण की कुणाकुणाला आजार होऊ नये किंवा उलट्या होऊ नये यासाठी सर्वजण एकमेकांची काळजी घेत होते औषधं देत होते त्यानंतर या प्रवासामध्ये जे काही ठिकाणं आम्ही बघत होतो कन्याकुमारीमध्ये स्वामी विवेकानंदांचं जे शां तिपीठ आहे ते बघितलेलं त्यानंतर रामेश्वरमला जाऊन जे मंदिर आहे तिथे दर्शन घेतलेलं तर हे जो होता हा अनुभव हा आम्हा सर्वांसाठी खूप चांगला अनुभव होता आणि सर्वांना खूप छान वाटलेलं सर्वांनी एकमेकांची काळजी घेतलेली आणि हा जो प्रवास होता हा सर्वांसाठी खूप छान सुखरूप प्रवास झालेला होता